हा मी याच्यासाठी फोन केला आहे की आम्हाला एक टूर अरेंज करून हवी किंवा ग्रुप टूर पण चालेल आम्हाला आम्ही चौघंजण आहोत नाही दिवाळी दिवाळीच्या सुट्टीत हवी शाळेला जेव्हा सुट्टी असते तेव्हा हवी आहे साधारण नोव्हेंबरमध्ये आणि एक फॅमिली एक एक फॅमिली आहे आणि आम्हाला आम्ही दोन दोन मुलं

दहा वर्षाची पोरं आहेत

नाही आम्हाला देशांतर्गतच पाहिजे आणि मला वाटते की गुजरातला जावं असं वाटत आहे मला तर गुजरातची काय तुम्ही सोय करू शकता किंवा चांगली काय

हो हो हो हो हो हो हां

पुणे ते पुणे बरोबर आहे आणि कसं जायचं म्हणजे

पण तुमच्या तारखा ठरलेल्या असतील ना ग्रुपच्या तारखा ठरलेल्या असतील

कर्वेनगर कर्वेनगर हो नक्कीच येता येईल

हो हो हां हां

हो पण आमची सोय किंवा हॉटेल्स कशी असतील

ते महत्त्वाचं आहे राहायची सोय आणि जेवणाची सोय चांगली पाहिजे

हो करा करा चालेल अच्छा हो हो चालेल